हॅलो

आज आमच्याकडे महाराष्ट्र फूडबद्दल विचारतायत का तुम्ही हा तर इकडे आपल्या इकडे महाराष्ट्र फूड म्हणजे आपल्या इकडे कांदेपोहे सगळ्यात जास्त फेमस आहे आणि तर्री पोहे खूप जास्त फेमस आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पुरणपोळी मोदक वगैरे हे सगळं महाराष्ट्रामध्ये आपला जास्त फेमस आहे तर हे मिळेल तुम्हाला आमच्या इकडे तर तुम्हाला महाराष्ट्राचे हे फक्त जे आयटम खायचे तिखट गोड सर्व पाहिजे असेल ना हा तर त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या व्हेरायटिज आहेत जसे आता नवीन प्रकारची इडली डोसा बनवला जाते मग ते फक्त महाराष्ट्रातच मिळेल तुम्हाला तर तुम्ही आता काय आहे म्हणजे तुम्ही आले किंवा काही ट्राय केला आहे का इकडे महाराष्ट्रात येऊन बरं बरं तर एक तुम्ही नाही का असा जे फेमस आमची पुरणपोळी आहे ती पुरणपोळी ट्राय करा आणि सकाळच्या नाष्ट्याला तुम्ही आमचा इकडे पोहे ट्राय करा आणखीन जर दुपारचा जेवणाचा म्हटलं तर आमचा इकडे असे महाराष्ट्रीयन थाळी मिळते ज्याच्यामध्ये वेज आणि नॉनव्हेजची थाळी राहते तर नॉनव्हेजची थाळी मध्ये तुम्हाला काय आवडते खायला अच्छा नॉन व्हेज थाळीमध्ये चिकन मटण चालते ना तुम्हाला हा तर ते सर्व सर्व आहेत आपल्याकडे आणि महाराष्ट्रात म्हटलं तर तुम्ही मुंबईमध्ये जर गेलात तर तुम्हाला तिकडे फिशचे वेगवेगळे आयटम मिळतील तर हा ओके